अक्षरं म्हणजे पण चिन्हंच आहेत आणि चिन्ह म्हणजे काय तर ती चित्रंच आहेत आणि चित्रामधून आपण आपल्या भावना कशा प्रकट करतो हे महत्त्वाचं आहे उदारणार्थ मी तामिळनाडूला गेलेलो होतो त्या वेळेला मला वडा सांबार घ्यायचा होता तर त्याला मला सांगता येईना की वडा सांबार कसं बोलू आता तेव्हा मी त्याला कागदावरती भोग पाडलेलं असं ते पुरीसारखा आकार काढून दाखवला त्या वेळेला त्यांनी ते वडा सांबार बरोबर आणून दिलं तर चित्रांमधून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो उदाहारणार्थ जर का चित्रामध्ये तुम्हाला संध्याकाळीचा आभास निर्माण करायचा असेल तर तुम्हाला कोल्ड कलर्स स्कीम म्हणजे शीत रंगसंंगती तुम्हाला वापरावी लागेल म्हणजे हे निळा आहे आकाशी कलर आहे किंवा हिरवट कलर आहे असे कलर वापरून तुम्ही ते चित्र अगदी शीत कलर स्कीममध्ये करू शकता जर का तुम्हाला उग्र कलर म्हणजे म च म्हणजे मानसिकता तुम्हाला उग्र प्रकारची आणि दाहक अशी निर्माण करायची असेल तर तुम्हाला रंगीत म्हणजे भडक रंग वापरावे लागतील म्हणजे लाल पिवळे ऑरेंज न म्हणजे अशा प्रकारचे रंग वापरून तुम्हाला ते चित्र तयार करावं लागेल चित्र हे भावना स् निश्चितच सांगतात रंगांना पण स्वभाव असतो ना रंगाना स्वभाव असतो रेषांना स्वभाव असतो आणि रेषा आणि रंग हे कोणत्या प्रकारे वापरले त्याप्रमाणे तो चित्रकाराच्या कशा मनस्थितीला आहे हे पण स् ओळखता येऊ शकतं